गाण्यात भावनांचे स्थान आपण मी गाणं घेताना एखाद्या हळदीला तिथला माहोल कसा आहे तिथल्या माहोलचं कसंकाय काय करायचं आहे त्या माहोलनुसार ते मी गाणं घेतलं जातो तिथल्या लोकांच्या भावना मी समजतो एखाद्या वाडदिवसाला गेलं तर त्यांच्या काय भावना आहेत तिथे एक मैफिल असते आणि ते त्यांचे आप्तेष्ट त्यांचे नातेवाईक कुठल्या भावनेनी असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो अन त्यानुसार ते मी गाणं घेतो अन त्यांना अजून आनंद त्यांना रमणीय वाटावं म्हणून अजून त्याच्यात ते रस मी टाकतो त्याच्यामध्ये